हॅलो सर राजपूत रेस्टॉरंटमधून बोलत आहेत का मला अन्नाचं ऑर्डर द्यायचं होते दोन प्लेट छोला भटुरा एक प्लेट शाही पनीर दोन प्लेट छोला राईस आणि चार प्लेट समोसे ऑर्डर करायचे होते आणि मला थोडा एक्स्ट्रा स्पायसी पण पाहिजे या ऑर्डरचे पैसे मी तुम्हाला ऑनलाईन पे करू शकते किंवा मला ऑनलाई कॅश ऑन डिलेवरी पण चालणार किती वेळेत येणार माझं ऑर्डर माझं ॲड्रेस आहे नागार्जुन कॉलनी जरीपटका प्लीज माझं ऑर्डर लवकरच लवकर माझं ॲड्रेसवर पाठवा